बुलढाणा जिल्ह्यात मुख्य प्रमाणे आरोग्य सुविधा आणि सेवा उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना अशा प्रकारच्या सुविधा मिळतात परंतु त्यामध्ये काही जे अधिकारी असतात ते कोऑपरेटिव नसतात म्हणजे की जसे की हॉस्टेलच्या मुली आल्यात त्यांना मेडिकलचं प्रमाणपत्र लागते तर ते त्यांना ते काढण्यासाठी जवळपास चार ते पाच दिवस लागतात तर याच्याकडे फ्रे चिकित्सालयाचे प्रशासनाने लक्ष दिलं पायजे आणि कोविडच्या काळामध्ये त्यांनी फार प्रमाणात चांगल्या प्रकारच्या सुविधा केल्या आणि आता आपण बघत आहोत की स्त्रियांचं रुग्णालय हे वेगळं करण्यात आलेलं आहे आणि जे पुरुषांचं रुग्णालय आहे ते वेगळं करण्यात आलेलं आहे परंतु आजही आपल्या रुग्णालयामध्ये दंत चिकित्सालय व्यवस्थित नाही आहे त्याच्यामध्ये ज्या सुविधा पाहिजेत त्या नाही आहेत आणि त्याच्यामध्ये खूप प्रमाणात गर्दी आढळून येते त्याचे व्यवस्थापन व्यवस्थित प्रमाणात केले जात नाही म्हणून या रुग्णालयांनी साथीच्या काळात छान प्रकारे काम केलेले आहे